हॅलो

मी कस्तुरी मराठे बोलते आहे हां ॲक्च्युली हो हो हां ॲक्च्युअली तेच मला सांगायचं पण आहे आणि कन्फम पण करायचं होतं तुमच्याकडच्या ॲडमिशनबद्दल की माझं ॲक्च्युली आर्किओलॉजीसबद्दलच चाललं होतं बोलणं आर्किओलॉजीमध्ये मला एम ए करायचं आहे माझं बी ए झालं आहे बेसिकली आणि मला तुमचं कॉलेज याच्यासाठी खूप फेमस आहे खूप चांगले प्रोफेसर आहेत असं ऐकलं म्हणून मला ॲडमिशन घ्यायची आहे तर मला प्लीज या ॲडमिशन कोर्सची थोडी माहिती आणि टायमिंग्स किंवा येण्याजाण्याचं असं काही सांगू शकता का हो हो मला कॉलेजबद्दल माहिती आहे तुमच्या म्हणजे मी राहायला इथे जवळच आहे सिंहगड रोडला आणि म्हणूनच मी अप्लाय केलं इकडे पण हो माझे एटी सेवन पर्सेंट आहेत ओगे बरं अच्छा ओके आणि मला बी एला जसं होतं की आम्हाला गेस्ट लेक्चर्स असायचे किंवा बाहेर आम्हाला घेऊन जायचे तर तसं तुमच्या एम एच्या कोर्समध्ये काही असणार आहे अच्छा नाही नाही मी बी एला पण अशी बाहेर गेलेली आहे त्यामुळे मला काही परवानगी आहे म्हणजे प्रॉब्लेम तो येणार नाही पण हो हो मला याच्यातच करियर पुढे करायचं आहे म्हणूनच मी एम ए करून मग पुढे याच्यात काय एक्सप्लोर करता येईल त्याप्रमाणे करियर गायडन्स घेईनच तुमच्याकडनं ओगे अच्छा अच्छा अच्छा हो हो मी अंडरटेकिन नक्कीच लिहून देईन माझ्या घरनं काही प्रॉब्लेम अच्छा नाही नाही मी येऊन जाऊनच करेन मग जर ॲडमिशन प्रोसेसमध्ये मी बसत असेन तर मी प्रत्यक्ष येऊन भेटू का आपल्याला हो हो हो माझं मार्क सर्टिफिकेट घेऊन येते चालेल थँक्यू